भारतामध्ये सर्वसाधारण व बऱ्याच प्रकारचे नृत्य सादर केले जाते महाराष्ट्रामध्ये लावणी दक्षिण भारतामध्ये कुचिपुडी कथ्थक भरतनाट्यम आणि जे बॉलिवूड चित्रपटाच्या माध्यमातून एस के सरोज माझ्यासाठी खूप आवडती एक व्यक्ती आहे जिने स्वत म्हणजे खूप डिवोटली तिने डिवोशन घऊन तिने जे नृत्य बॉलिवूड चि कलाकारांसाठी जे निर्माण करून दिलेलं आहे त्यामध्ये तिने माझ्या मते माधुरी दीक्षित यांनासुद्धा म्हणजे त्यांच्या एक खास शैलीमध्ये त्यांनी अदाकारी जी म्हणतो जे नृत्यातली ती त्यांनी माधुरी दीक्षितच्या मार माध्यमातून जे आपल्या जगासमोर तिने मांडण्याचा प्रयत्न केलेलं आहे असे तिने बरेचसे कलाकार घडवलेले आहेत आजही घडत आहेत आणि खूप सुंदर म्हणजे सांगण्याचा भरतनाट्यम हा एक प्रकार आहे भरतनाट्यम म्हणजे असा एक प्रकार आहे दक्षिण भारतामध्ये की जो जे ज्या मुली वयाच्या आठव्या नवव्या वर्षापासून सुरवात करतात त्या एकवीसाव्या वर्षापर्यंत ते भरतनाट्यम त्यांचं चालतं आणि त्या इतक्या म्हणजे त्यांचं जे नृत्य आहे ते एकदा तुम्ही पाहण्यास म्हणजे सुरुवात केली तर तुम्हाला ते थांबू नये या प्रकारची एक भावना निर्माण होते